हॅलो श्रद्धा टूर्स अँड ट्रॅव्हल्स सांगा कुठं जायचं हो तुम्हाला नागपूर हो बरं बरं किती लोकं आहेत तुम्ही सगळे मिळून दहा पंधरा जण तुम्हाला टुरिस्ट बसच लागतील गाडीचा रेंट पहा बुवा नॉन एसी अगर तुम्हाला लागतात तर तुम्हाला नॉन एसीचे पंधरा हजार रुपये लागतात भाऊ अकोला टू नागपूर एसीवाली तुम्हाला बावीस हजार रुपये अरे भाऊ आता समर चालू आहे ना उन्हाळा चालू आहे ना उन्हाळा ऊन किती पडते अरे भाऊ तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण कसं आहे आता उन्हाचा उन्हाचा महिना आहे आणि उन्हाच्या महिन्यात किती ऊन पडते तुम्ही अकोला टू नागपूर फुल एसी चालू राखून जा ना तुम्हाला काही कोणी नाही सांगणार उद्या किती वाजता सकाळी चार वाजता निघायचा असा बरं बरं अच्छा तिकडे पण फिरायचंय तुम्हाला नागपूरमध्ये अच्छा अच्छा पर्यटकांच्या गाव ठिकाणी बी जाताय ना तुम्हाला भाऊ एकच काम करा ना मी सगळ्याला अर्धे करा मी सगळ्याला जितके पर्याय सगळ्याला मी भाव टू भाव बिजनेस करतो पण तुम्ही आपलं घराचं माणूससारखं आहे तर तुम्हाला मी नऊ रुपये किलोमीटर सांगते फायनल फायनल तर तुम्हाला म्हटलं अकोला ते नागपूर जायचं आहे आणि नागपूर ते येत येत तुम्हाला सगळं हिल स्टेशन वगैरे बी फिरायचं आहे आता ॲडव्हान्स पाठवू द्या हा पाठव द्या पाठव द्या आलो बघा घरचा तसं करा हा आमच्याकडे आमच्याकडे सगळं आमच्याकडे आए जेवण खावण आमच्या ड्रायव्हरला द्यावा काय जात जेवास्नी कसं आहे नाही नाही भाऊ ते काम नाही करत आपण हा ठीक आहे ना मग ठीक आहे भाऊ ठीक आहे